हो हो बोला बोला जांभरून रोडला काय सर मी काय म्हणतो तुमचा हॉ हॉल काय स्क्वेअर फूट आहे मग चारशे स्क्वेअर फूट आहे का हो का तर सर मी काय म्हणतो तुम्हाला ऐका ना जसं कसं काय घ्यायचं मग तुम्हाला नेमकं आपल्याकडे येईल हां बोला ना मग हो हो हो

सर आता सध्या न्यू मॉ येईल मार्बल न्यू मॉर्बल डिजाईनमध्ये जसे म्हटले तसे कलर भेटतील तुम्हाला

तुम्हाला तरी पण चोवीस बॉक्स लागतील

वरती मग एक हॅलो माझं ऐका ना तुम्हाला वरतून मार्बल बसवल्यानंतर स्टाइल पण बसून आहे का खाली

प्लंबिंगचं सामान पण लागेल मग तुम्हाला बरोबर तर सर मी काय म्हणतो तुम्हाला कमी रेटमध्ये बरोबर भावामध्ये करून टाकू आपण काय काय नाही तर हो मी आहे तर तुम्हाला येल्बो किती पाहिजे आपले बी सी बी सी पाईपं किती लागतात यु पी सी प पाईप किती लागतात समजा तुम्ही मला सांगितलं ना हा तसं हो म्हणजे गोडाऊनमधून घुसून मी काढून बघतो नाही तसं काही प्रॉब्लेम नाही हो ओके ओके हो हो हो हो सर